राज्यात आता शिक्षणसुद्धा डिजिटल पद्धतीनी होत आहे जसं की ई लर्निंग हे एक सुविधा झाली आहे गव्हर्नमेंटनी प्रत्येक शाळेत प्रत्येक झेड पी शाळेत प्रायव्हेट शाळेत ई लर्निंग ही व्यवस्था स्थापन केली आहे कारण की काही विद्यार्थी असे असतात त्यांना नुसतं ऐकून समजलंत नाही जात ज्यांना पूर्ण चित्रपटसारखं दाखवले जाते त्यांला ते त्या प्रकारे समजतात म्हणून या सुविधासुद्धा गवर्मेंटनी प्रत्येक शाळेत उपलब्ध केले आहे त्यामुळे पोरांची मेमरी पॉवर स्ट्राँग झाली आहे आणखी त्यांनी इमॅजिन करून त्यांचे पेपर खूप छान सोडवले जातात